बाग सांभाळताना साधारणपणे अडचणीमध्ये कीटक आणि रोगांचा त्रास होतो यामध्ये बागां बागेत झाडांना कीटक किंवा रोगांचा सामना करावा लागतो उदाहरणार्थ मावा

पाणी व्यवस्थापनात अडचणी येण्यामध्ये त्यामध्ये कधीकधी पाणी कमी मिळते तर कधीकधी जास्त होते पाण्याचा अतिरिक्त किंवा अभाव या दोन्हीसाठी दोन्हीमुळे झाडा झाडांसाठी घातक असं असतात ठिबक सिंचनाची सोय नसेल तर पाणी देण्याची वेळ आणि प्रमाण हे पण बिघडू शकते खतांचा अपुराव किंवा अति वापर झाल्यास झाडांची वाढ खुंटते किंवा पाने पिवळी पडतात तर आ अति खत दिल्यामुळे भा भाजण्याची शक्यता असते योग्य प्रमाणात योग्य प्रमाण वेळ खतांचा प्रकार ठरणे हेही कधीकधी अवघड जाते